मराठीमध्ये अनुवादित करण्याचा फारसा प्र गरज पडली नाही परंतु आजकाल जे म इंग्रजीमध्ये व शब्द वापरले जातात ते आपल्याला अनुवादित करत असताना शिकवताना अनुवादित करायचा ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आ आजकाल थोडंसं अवघड जातं कारण वाचन थोडंसं कमी झालेलं आहे आणि जरी आपण तो शब्द वापरला तर तो इतरांना कितपत कळेल हे देखील जास्त गंभीर समस्या झालेली आहे आपण जर मराठीतून साध्या आकडे जरी आपण म्हटलो अठ्याहत्तर म्हणा किंवा पंचावन्न म्हणा तर आजकालची पिढी आपल्याला पंचावन्न म्हणजे काय आणि अठ्ठ्याहत्तर म्हणजे काय हा प्रश्न विचारते त्यामुळे व आपण ते वापरत असताना त्यांचा पण विचार करावा लागतो आणि त्यांना ते इंग्रजीमध्ये अनुवादित करून सांगावं लागतं म्हणजे थोडीशी अवस्था ही उलटी आहे की आपल्याला मराठीतून अर्थ आहे म्हणून सांगण्याच्या वेळेस आपल्याला ते इंग्रजीमधून सांगावंसं लागतं सांगावं लागतंय हे फार गांभीर्याची बाब आहे आणि वाईट वाटतं हे ज्यावेळेस आपल्याला मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवादित करून एखादा अंक म्हणा किंवा एखादी स साधी छोटी बाब मराठीतून अंग्रजीत आपल्याला जर ती अनुवादित करून सांगावी लागत असेल तर आणि काही साधे शब्द असतात की जे मराठीमधले मुलांना माहीत नसतात या पुढच्या पिढीला माहीत नसतात तर वाईट वाटतं की किती भीषण अवस्था आहे मराठीची वाचन आवश्यक आहे आणि अभ्यास आवश्यक आहे यासाठी प्रयत्नदेखील तितकेच आवश्यक आहेत मराठी जोपासल्याच गेली पाहिजे खूप सुंदर भाषा आहे आणि ती जोपासणं आवश्यक आहे